शहरी आणि ग्रा स ग्रामीण भागामध्ये सांस्कृतीमध्ये फरक असं आहे की शहरामध्ये विविध जातींचे लोक राहतात त्यामुळे विविधतेकडे लक्ष दिले जाते तसे ग्रामीण भागामध्ये जे आहे संस्कृती परंपरा कुटुंबपद्धती असल्यामुळे परंपरा जी चालली आहे त्यानुसार चालले जातात सण साजरे केले जातात शहरामध्ये जशाप्रकारे वि विविध धर्माचे लोक राहतात विविध पद्द तंत्रज्ञान याचा वापर करून जी सजावट केली जाते तशी ग्रामीण भागात केली जात नाही ग्रामीण भागामध्ये जे पारंपरिक पारंपरिक पद्धतीने सजावट फूल सजावट वगैरे पानांची सजावट त्यासाठी आपण जर ग गणपती उत्सव जर घेतला तर गणपती उत्सवामध्ये शहरामध्ये नवीन नवीन लाईट्स थ्रीडी लाईट्स वगैरे वापरून किंवा लायटिंग्स वगैरे वापरून अजून कृत्रिम पाने फुले असे वापरून काही अजून देखावे असे करून गणपती उत्सव साजरा केला जातो त्याप्रमाणे खेड्या म ग्रामीण भागामध्ये जो आहे पारंपरिक पद्धतीने देवाजवळ घरात जर बसवला तर जर सार्वजनिक गणपती असेल तर तो सार्वजनिक गणपती एखाद्या मंदिरामध्ये झाडाच्या खाली किंवा झाडं पाने फुले यामध्ये बसवला जातो कुटुंब कुटुंबांना धरून तो गणपती बसवला जातो कुटुंबप्रमुख जो परंपरा आणि जे सांगेल त्याप्रमाणे करावे लागते तर हा फरक आहे पण दोन्हीही पद्धती ज्या आहे ग्रामीण असो व शहरी असो सण हा साजरा केला जातो आणि तोही चांगल्या पद्धतीने केला जातो